महाराष्ट्रात हा आदिवासी भाग असल्यामुळे इथं हस्तकौशल्य आणि कला म्हणजे कलामधील वारली चित्रकला हा प्रकार असतो आणि मला असं वाटतं की पूर्वी असं होतं की कुठंही त्यांना एक ठिकाण शोधावं लागायचं की जिथे ते त्या त्यांचे असे ती चित्रकला सादर करू शकतील किंवा विक्रीसाठी उत्पादन करू शकतील पण एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट आत्ता झाला आहे तंत्रज्ञान इतकं प्रगत झाल्यामुळे की तुम्ही फोनपेच्या माध्यमातून किंवा गुगल पेच्या माध्यमातून तुमच्या गावाच्या ठिकाणी बसून तुम्ही तुमची चित्रकला विकून तुम्ही तुम त्या लोकांपर्यंत म्हणजे मोठ मोठ्या मोठ्या आता जर समजा आपण उदाहरणार्थ बघितलं तर नंदुरबार किंव्हा जव्हार जे आदिवासी काही गावं आहेत तर ती तिथली लोकं मोठ्या पुण्या मुंबईसारख्या शहरा ठिकाणी जाऊ शकत नाही पण आजकाल तंत्रज्ञान किंवा सामाजिक माध्यमामुळं ते घरात बसून ते एका क्लिकवर सगळ्या गोष्टी त्यांना पर्यंत पोचवू शकतात आणि आजकाल कुर्ता किंवा साड्या पण अशा वारली कलेमध्ये आलेल्या आहेत त्यामुळं असं मला वाटतं की तंत्रज्ञान अशाप्रकारे वापरता येऊ शकतं की तुम्ही इंस्टाग्राम पेज काढून किंवा काही व्हिडिओ करून किंवा कुठल्याही वेबसाईटवर असंच तयार करून आदिवासी कलेच्या बाबतीत तुम्ही ती वेबसाईट इथं लोकंच म्हणजे कुठलाही भारताच्या बाहेर किंवा भारतामधला माणूस त्या त्या क्लिकवर तुम्हाला तुमच्या घरापर्यंत ग्राहक पोचू शकतो त्यामुळे मला असं वाटतं की हे तंत्रज्ञान खूप महत्त्वाचं झालेलं आहे आणि त्यामुळं कसं असतं की ज्या गोष्टी अशा थोड्या कमी दुर्लक्षित होता त्यामुळे त्या गोष्टी आता त्या लोकांपर्यंत पोचू शकतात त्यामुळं असं वाटतं की या तंत्रज्ञानाचा खूप महत्त्वाचा मुद्दा होऊ शकतो की त्यामुळं ते काम करू शकतं की डिजिटल माध्यमातून आणि आभासी वास्तवातून तो पण काम करू शकतो आणि मला असं वाटतं की ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपली कला किंवा आदिवासी कला लोकांपर्यंत पोचवू शकतो आणि तंत्रज्ञान त्यासाठी खूप उपयुक्त आहे